तर सुरुवात मी एक पिक्चर पाहिलास तुम्हाला सगळ्यांना फेमसच पिक्चर आहे सगळ्यांना माहिती असेल भाग मिल्खा भाग तर तो आय गेस मला वाटतं आहे अकरा जुलै दोन हजार तेराला रिलिज झाला होता तर मी ते पी वी आर टॉकीजला पाहिले इथं नांदेडमध्ये खूप चांगला सिनेमा आहे पी वी आर खूप जुना पण आहे तर ते पाहून ते एक त्यांचं इन्स्पिरेशन वगैरे म्हणजे त्यांची श्टोरी वगैरे पाहून म्हणजे एकदम गरिबीतून वर आले जसं म्हणतात की नाही खूप कष्टाळू ते तर मग त्यांचंच ते पाहून एक आलं की बाबा रनिंग करावं आणि खूप बेनिफिशल पण आहे आणि ओवरऑल हेल्त पण चांगली राहत आहे तर ते माझे इन्स्पिरेशन आहेत भाग मिल्खा भागमधले मिल्खा सिंग आणि मग नंतर मी शाळेत पण पार्टिसिपेट करत राहिलो रनिंगमध्ये मग शाळेत पण मी सेकेंड त् आ आय गेस हो सेकंडच आलोल् आलेलो एक दोन हां दोनशे मिटरची रनिंग रेस होती त्यात सेकंड आलेलो मग तिथून थोडी आवड लागायला लागली मग तिथून मी कंटिन्यूस ठेवलं ते आत्तापर्यंत म्हणजे मी आता रनिंग सात आठ वर्षांपासून करतो तर मग आत्ता तर रनिंग काही होत नाही पण कार्डिओच करतो जिममध्ये ट्रेडमिलवर तर सायक्लिंग रनिंग हे होतच राहते आहे तर सांगण्याचं उद्देश हेच की रनिंग सगळेच करा आणि एक कोणीतरी इन्स्पिरेशन ठेवा तुमच्या लाईफमध्ये जे स्पोर्ट्सला घेऊन ते तुम्हाला मोटिवेट करतं आणि कधीपण असं वाटलं की सोडावं स्पोर्ट्स थोडे एकदोन त्यांचं पाहा जे काही अं बायोग्राफी आहे त्यांची वगैरे आणि बस्स त्यांना बघून मोटिवेट राहात जा